नमस्कार भरत पाटील कापड दुकानावर बोलायले का आपल्याला आमच्या घरी लग्न हा आपल्याला एक पन्नास एक साडी आणि माणसांचे पन्नास एक ड्रेस पाहिजे होते डिस्काउंट ते करून भेटेल की चांगलं कॉलिटी चांगली पाहिजे आम्हाला चांगली क्वालिटीमध्ये साड्या आणि एक पजामा कुडता पजामा धोतीचे कपडे पाहिजे ते आम्हाला तीस तारखेला हं आम्हाला एक दिवस दोन दिवस पहिले पाहिजे अठ्ठावीस तारखेला तीस परसेंटचं एक कॉलिटी ए वन द्या सगळ्यात चांगली कॉलिटी आहे ते माल पाहिजे आम्हाला आणि हाय लेवल कितीपर्यंत आहे चालते आहे ना तीन हजारपर्यंत ते चालते आम्हाला तीन हजारची कितीला पडेल आपल्याला साडी

हे एक अजूक होईना का पंचवीस करून टाका पंचवीसला चांगला आहे की आम्ही क्वांटिटी घ्यायलो की पन्नास आमच्याकडं अजूक दोन महिन्यानंतर अजूक एक लग्न आहे तर तिथं तेव्हा पण लागणार आहे पन्नास साड्या बघा आता बरोबर डिस्काउंट करून द्या पंचवीस बरोबर आहे ओ खूप कुठं होते शंभर रुपये तर जास्त व्हायले ना कमी व्हायले ना आणि हे कुडता पजामाच्या कपडात आणि धोतीचा कपडा दोन हजार पाचशेला कुर्ता पजामा दोन्हीचा कुडता पजामा आहे की धोतर आहे खाली कुडती पजामा हे कितीला पडेल डिस्काउंट होऊन दोनला बरं ना याचे चाळीस पिस आणि साड्याचे पन्नास पिस पॅक करून टाका इकडं लोह्याला पाठवून देता का मग तुम्ही पोस्टनं की आम्ही यावं घ्यायला नांदेडला आहे ना तुमची दुकान नांदेडमदे कुठं आहे असं का एक सोयऱ्यानं नंबर दिला होता तुमचा चांगले कपडे भेटतात म्हणून